हा हॅलो बोला कोण हा नमस्कार नमस्कार हा हो सर मी तिकडील प्रा प्राचार्य चव्हाण सर बोलतो सांगा ना काय विचारायचंय बरं बरं सर ॲडमिशनसाठी आपण योग्य ठिकाणी कॉल केलेला आहे आमच्या इथे सध्या या प्रवेशप्रक्रिया चालूच झालेल्या आहे आपल्याला काही माहिती आव् विचारायची असेल तर विचारू शकता हो विचारा ना फी वगैरे आमच्या शाळेची जास्त नाही पन्नास साठ हजार रुपये एम के जीची आहे आणि एक लाख रुपये दुसऱ्या तिसऱ्या वर्गासाठी आमच्या शाळेची फी असते

एक वेळेस म्हणजे दरवर्षी आपल्याला फी भरावी लागते आमच्याकडे सुशिक्षित स्टाफ आहे केरळवरून आम्ही तो स्टाफ बोलवलेला आहे त्यामुळे आपल्या मुलाला एकदम सूट कारी अशी शाळा आमची आहे त्यामध्ये टेंशन आपल्याला कोणतंही येणार नाही

नियमावली आमची शाळा आंतरराष्ट्रीय आहे त्यामुळे नियम थोडे कडक आहे वेळेवर शाळेमध्ये यावं लागतं वेळेच्या आतमध्ये शाळेमध्ये आलं नाही तर गेटमधून आम्ही बाहेर घरी हाकलून देतो मेमध्ये आमच्या इथे एन्ट्रन्स एक्झाम होत असते त्यामुळे गरीब होतकरू विद्यार्थी जे असतात त्यांना आम्ही स्कॉलरशिप देत असतो एन्ट्रन्स एक्झाममध्ये जर पास झाले तर आमच्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना भेटते

राहण्याची व्यवस्था आमच्या शाळेकडे तर नाही पण आपल्याला जर राहण्याची व्यवस्था करून घ्यायची असेल तर प्रायव्हेट होस्टेल्स इथे उपलब्ध आहे त्यामुळे आपण तेथील फी भरून तेथे आपल्या विद्यार्थ्याची राहण्याची सोय करू शकता ते आमच्या शाळेकडे येत नाही

परीक्षा आपली शाळा आहे त्यामुळे शाळा लेव्हलच्या दोन घटक चाचण्या आणि वार्षिक दोन प्रथम सत्रांच्या आणि द्वितीय सत्रांच्या अशा परीक्षा होतात त्याशिवाय प्रत्येक धड्यावर चाप्टर टेस्टसुद्धा होत असते त्यामुळे आपले विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करत असतो

हो आम्हाला कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपण आवर्जून या आम्ही आपलं इथे स्वागत करू